मी कोकणामध्ये राहते आणि कोकणामध्ये जास्त करून काजू आणि आंब्याचा व्यापार जास्त चालतो कारण इथे काजू आणि आंब्याची पिकं घेतली जातात ते वार्षिक म्हणजे सीझनल पीक असतं म्हणजे आंब्याचा आणि काजूचा सीझन फक्त उन्हाळ्यामध्ये असतो पण इथे लोकांच्या आं काजूच्या आणि आंब्याच्या मोठमोठ्या बागा आहेत आणि लोकं त्यामधून मोठ्या प्रमाणावर काजू आणि आंब्याचं उत्पादन करतात मी अशा एका माणसाला ओळखते ज्याची तीनशे कलमं आहेत आंब्याची आणि तो ती क त्या तो आंबे दरवर्षी देवगडला पोहचवतो आणि देवगडवरनं ते आंबे देशाच्या बाहेर जातात म्हणजे एक्सपोट केले जातात तर ह्या भागामध्ये हा व्यवसाय सगळ्यात जास्त चालतो असं मला वाटतं कारण इथलं हवामान त्या व्यवसायासाठी अनुकूल आहे आणि त्या त्या व्यवस तू या व्यवसाय इथल्या लोकांसाठी चांगला म्हणता येऊ शकतो कारण जरी तो व्यवसाय वर्षातून एकदा चालत असला तरीसुद्धा त्या व्यवसायामध्ये जे यश मिळतं ते वर्षभर पुरण्याइतपत असतं तर मला असं वाटतं की ते लोकं याच्यासाठी वर्षभर मेहनत करतात वर्षभर त्या झाडांची देखभाल करतात वर्षभर त्यांना खतपाणी देतात आणि त्याचं फळ त्यांना दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मिळतं आणि उन्हाळ्यामध्येच त्यांची त्यांची इतरही कामं असतात म्हणजे लोकं इथे लोकं गुरं पाळतात दूध विकतात आणि शेती करतात भात लावतात बऱ्याच प्रकारे ते उत्पादन करत असतात बट काजू आणि आंब्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये होतं असं मला वाटतं